पुस्तकांव्यतिरिक्त मी मासिके ब्लॉग वृत्तपत्रे वाचत असतो प्रथम वृत्तपत्रांविषयी सांगतो अनेक प्रकारची वृत्तपत्रे वाचण्याचा मला आवड आहे वृत्तपत्रांमध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रं आपल्याकडे येतात मराठी वृत्तपत्रांमध्ये स्थानिक लेवलला देशदूत आणि गावकरी हे दोन वृत्तपत्रे सर्वात जुनी आहेत यानंतर लोकमत सकाळ महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता यासारखी वृत्तपत्रं जी राष्ट्रीय पातळीवरच्या बातम्या देतात ती वाचिनीय असतात हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये इकोनॉमिक्स टाइम्स टाइम्स ऑफ इंडिया

दैनिक भास्कर यासारखी वृत्तपत्रे आहेत वृत्तपत्रांचं वैशिष्ट असं का ती चालू घडामोडींवर बातम्या देत असतात हा प्रिंट मिडीया आहे आणि यामध्ये फक्त बातम्याच असत नाही तर वेगवेगळ्या लेखकांचे लेख असतात वेगवेगळ्या विषयांवर सदरं असतात आणि प्रत्येक वृत्तपत्राचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा एक संपादकीय लेख असतो जो विशिष्ट विषयाला धरून संपादित केलेला असतो ते संपादन म्हणजे त्या संपदाकाचं चालू घडामोडींवर त्या विषयावर असलेलं प्रखर अशा प्रकारचं मत असतं उदाहरणार्थ एकेकाळी नावा काळ असेल याचा संपादकीय लेख अतिशय प्रसिद्ध होता अशा प्रकारच्या वृत्तपत्रांमधून प्रत्येक पानावर वेगवेगळ्या सदरांद्वारे लेख लिहिले जातात या लेखांमध्ये अनेक प्रकारचे लेखक घडवले आहेत वाचकांसाठी ही अतिशय वाचनीय सुद्धा असतात अशाच प्रकारे मासिके वाचनीय असतात मासिकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं मार्मिक चित्रलेखा लोकसत्ता यासारखी मासिकं अतिशय प्रसिद्ध आहेत आाजही याचतील अनेक मासिकं बघायला मिळते ही मासिकं सामाजिक विषयांना धरून वेगवेगळ्या प्रकारचे लेख देत असतात

पाक्षीक असतात साप्ताहिक असतात आणि मासिकेही असतात मासिकांमध्ये येणारे लेख अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असतात एखाद्या विषयाचं सांगोपांग अशा प्रकारची चर्चा त्या लेखकाने त्यामध्ये केलेली असते ती अतिशय वाचनीय मार्गदर्शक असते मला आवडणारे मासिक स ते म्हणजे फार पूर्वी मी चित्रलेखा हे मासिक वाचत होतो जे मला अतिशय आवडत असे कालांतराने मार्मिक सारखं ले वा मासिक आली ज्यात व्यंगचित्रांद्वारे चालू विषयावर किंवा व्यक्तीवर टिप्पणी केलेली असायची अशा प्रकारची मासिकं वाचण्याचं प्रमाण आजकाल कमी होत चाललं आहे कारण आता सोशिल मीडियाचं समाज माध्यमावर असलेलं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे मग वाचनीय काय आहे तर ब्लॉग्स ब्लॉग्स हे मल्टीमीडियाद्वारे समाज माध्यमाद्वारे वाचण्यास मिळत असतात अनेक प्रकारच्या माध्यमांमधून ब्लॉग लिहिले जातात उदाहरणार्थ ट्विटर असेल एक्स असेल किंवा फेसबुक असेल यामध्ये काही लोक ब्लॉग लिहित असतात इंटरनेटवर हे ब्लॉग वाचनीय असतात वाचायला मिळतात ब्लॉग ही नवीन प्राणाली आलेली आहे यामध्ये कोणीही ब्लॉग तयार करू शकतो यासाठी वेगळ्या अशा मान्यतेची आवश्यकता नसते ब्लॉगमध्ये मी स्वतःचं मत किंवा त्यावरील विवेचन अतिशय स्पष्टरित्या लिहून ते समाज माध्यमावर टाकू शकतो आणि त्याला हाजारो फॉलोअर्स मिळतात जे हे ब्लॉग्स वाचत असतात याला विषयाचं बंधन नसतं याला शब्दांचं बंधन नसतं तसंच याला भाषेचंही बंधन नसतं मी टाकलेला ब्लॉग हा कोणत्याही भाषेमध्ये समोरची व्यक्ती वाचू शकतो म्हणून आजकाल ब्लॉगचा जमाना आहे असं आपण सहज म्हणू शकतो कारण ब्लॉग ही माझ्या मोबाईलवर इंटरनेटद्वारे सहज उपलब्ध होऊ शकतात अशाप्रकारे पुस्तकांव्यतिरिक्त आज माणूस काय वाचू शकत असेल तर ब्लॉग्स वाचू शकतो तर मी ही वृत्तपत्री मासिके वाचत होतो आता मी समाज माध्यमांद्वारे मल्टीमिडियाद्वारे ब्लॉग वाचन करून अनेक प्रकारची माहिती मिळवीत असतो